मी नागपूर शहरामध्ये राहतो नागपूर शहरामध्ये खूप सारे मल्टिप्लेक्सेस आहेत सिनेमाघर आहेत जसे की बुटी सिनेमा लिबर्टी सिनेमा आणि जानकी सिनेमा आणि सिनेमॅक्स आणि तुली आयनॉक्स आणि पंचशील सिनेमा या सगळ्या सिनेमामध्ये ए सी राहते आणि ए सी सीट्स वगैरे पण खूप छान राहते कम्फर्टेबल राहते कोणत्या प्रकारच्या त्रास नाही होत पार्किंगची सुविधा उपलब्ध राहते इंटरवलमध्ये ब्रेक होतो पॉपकॉर्न समोसे कोल्डड्रिंक वगैरे अव्हेलेबल राहते तर खूप छान वाटतो खूप मजा येते